मला तरी असं वाटतं की स्वयंपाक हा सगळ्यांनाच शिकायला पाहिजे कारण स्त्री तर ही नेहमीच सकाळ संध्यकाळ दुपार प्रत्येक वेळेस स्वयंपाक करून आपल्या घरच्यांना जेवण देत असते पण कधी कधी माणसांनी पण तिथल्या घरच्या पुरुषांनी पण स्वयंपाक करायला पाहिजे कधी कोणी आजारी पडलं कधी गावाला गेली त्या घरची बाई तर मग तो प्रॉब्लम जो निर्माण होतो जेवणाचा तर तो जर पुरुषही स्वयंपाक करायला शिकले स्वयंपाक केला त्यांनी तर तेवढाच महिलांना आधार मिळतो कारण काय होते आजकाल स्त्री जॉबला जात असते ती पण कामाला जात असते तिला पण वाटतं की ब्वा तिच्या हात कामामध्ये हातभार लावावा पुरुषांनी आणि स्वयंपाक करून कधी कधी मला पण खायला द्यावं मला पण असं वाटतं पण होतं माझ्या घरी माझ्या हसबंडला स्वयंपाक करता येते कारण जशी मी जॉबवरून उशिरा आली मला सातआठ वाजले कधी कधी वेळ होऊन जातो पेशंट वगैरे असले तर तर माझे हसबंड स्वयंपाक करून ठेवतात त्यांना बऱ्यापैकी छान स्वयंपाक करता येतो आणि मला तरी खूप बरं वाटतं की ब्वा निदान माझ्या घरच्या तरी पुरुषांना स्वयंपाक करता येतो माझ्या मुलाला पण बनवता येतं असतं अडीअडचणीला ते पण स्वयंपाक करत असतात कधी मी आजारी असले कुठल्या गावाला गेले तर मला टेन्शन राहत नाही की घरी हे उपाशी राहतील म्हणून ते आपल्या हाताने बनवून खाऊन घेतात आणि जर कोणी आलंही त्या वेळेस पाहुणे त्यांना पण खाऊ घालतात मला तरी असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी स्वयंपाक करणं शिकायला पाहिजे आणि नाही रोज नाही पण कधी अडीअडचणीच्या वेळेस त्यांनी प्रत्येक स्त्रीला मदत करायला पाहिजे